निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यात मोठ्ठं येतं म्हणजे त्या ज्या लिस्ट असतात त्या व्यवस्थित केलेल्या नसतात त्यामुळे त्या लिस्टमध्ये नाव नसतं कोणाला विचारावं तर तो म्हणतो इकडे जा तो म्हणतो दुसरा माणूस म्हणतो तिस तिसरीकडे जा ह्या वेळेला असं खूपच आहे ते एका निवडणुकीच्या वेळेला माझं लिस्टमध्ये नावच नव्हतं माझ्या घरातले पाच सहा जणं सदस्य होते सगळ्यांची नावं तिथे होती आणि माझंच नाव तिथे नव्हतं त्या काळामध्ये आम्ही कुठलंही काही बदल केला नव्हता घर बदललेलं नव्हतं फोन बदलले काही बदललेलं नसताना माझं नाव त्या यादीतनं गाळलं गेलं त्यामुळे मी तीन ठिकाणी फिरत बसले प्रत्येकाला विचारत बसले माझ्या हातामध्ये इलेक्शनचं कार्ड होतं ती स्लीप होती त्या आमच्याजवळच्या नगरसेवकाने दिलेली पण मला सगळ्यांनी तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा असं करून सांगितलं आणि मग त्यामुळे मला तिथे काही जाता आलं नाही म्हणजे जाऊन मला मतदान करता आलं नाही ह्याचं मला खूप वाईट वाटलं दुसरी गोष्ट म्हणजे त्या मतदानाची तिथे प्रॉपर सांगायला कोणी नसतं की हां तुम्ही एक आहात तिथे हां ह्या इथे जा इथे नंबर लावलेला आहे तिथे कुठली रूममध्ये जायचं कुठल्या रूममध्ये उभं राहायचं ह्याचं प्रॉपर गायडन्स मिळत नाही कधी कधी त्या ज्या ठिकाणी निवडणूक असते तिथे त्या गेटपाशीच एवढी गर्दी असते की आत शिरायलासुद्धा आपल्याला जागा मिळत नाही निवडणुकीच्या वेळेस काही वेळेला खूप मोठे मोठ्या क्यू असतो लाई रांगा असतात आणि मग बराच वेळ तिथे उभं राहून कधी कधी पाय दुखतात चक्कर येते घाई घाईमध्ये आपण आलेले असतो आणि माझ्यापेक्षा सुद्धा काही काही सीनियर लोकांना ह्याचा जास्त त्रास होतो तर मला असं वाटतं की ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे लोकांच्या सगळ्यात मुख्य म्हणजे याद्या ह्या व्यवस्थित केलेल्या असायला हवेत आणि नागरिकांचं पण हे कर्तव्य आहे की आपलं नाव ज्या ज्यावेळेला गव्हर्मेंटची किंवा सरकार आपल्याला सांगतं की आधीचं हे अपडेट करण्यात येणार आहे त्यावेळेला तिथे जाऊन आपलं नाव यादीत नसेल तर ते यादीत घालणं त्यां सरकारने जी काही तुम्हाला पद्धती सांगितली आहे त्या पद्धतीप्रमाणे वागून सह सरकारला सहकार्य करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे